भारतातील रोजगाराचं चित्र हे सध्या खूप अनिश्चिततेच्या दिशेने जात आहे कारण कुणीही जरी असले एखादा सॉफ्टवेअर इंजिनीअर असला किंवा एखादा बँकेचा मॅनेजर असला किंवा साधा एम्प्लॉई जरी असला तर त्याला त्याच्या जॉबची नोकरीची शाश्वती राहिलेली नाही आहे आज आहे उद्या असेल का नाही हे त्याला माहीत नाही कारण हे वाढतचं सगळं कॉम्पुटरायजेशन वाढायला लागले आहे रोबोट न हेन तेन आता तर हे ए आय हे ए आय तर का आता काय संकट म्हणावं का संधी म्हणावं ह्या द्विधा मनास्थितीमध्ये मी तर आहे आणि बरीच लोक आहेत बरीचशी लोक याला विरोध करत आहेत पण काय माहीत नाही आता पुढं काय होईल ज्याच त्यानी आता ते त्याच्यातून मार्ग काढावा पण भारतातील रोजगार हा मोदी गव्हर्मेंट आल्यापासून स्किल लेबर खूप वाढलेला आहे ती एक खूप सकारात्मक बाजू आहे कारण स्किल्ड लेबर ह्या ती जागा कुणी घेऊ शकत नाही ए आय सुद्धा नाही घेऊ शकत आहे जिथं त्याला स्किल्ड माणूस लागतो तिथं तो माणूसच लागतो तिथं ए आय काहीही करू शकणार नाही आहे तर बघूयात आता काय पुढचं